रत्नागिरी शहरामध्ये खूप सारे पर्यटनस्थळं आहेत रत्नागिरीत खूप सारे समुद्रकिनारे लाभलेले आहेत तसेच ऐतिहासिक स्थळं देखील आहेत जसं की किल्ले त्यामुळे वेगवेगळे पर्यटक हे त्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि किल्ल्यांवर भेट देतात भाटे समुद्रकिनारा आरेवारे समुद्रकिनारा किंवा किल्ला यासारखे अनेक वेगवेगळे स्थळं रत्नागिरीला लाभलेली आहेत